हॅलो हा हो सर मी कौसल्या भगत हा हा सर आम्ही दोघंजणं आहो हा दोन मुलं आहेत

आमचं बजेट हा मॅकनिकल आहेत ते इन्कम वगैरे पंधरा हजारपर्यंत आहे सर हा हा हा हो हो हा चांगली जर असेल तर मग चालते ना

ठीक आहे ना मग मी बघते

बरं ठीक आहे ना सर मग मी आम्ही घरात बोलून चर्चा करते हो हो बघते ना मी उद्यापर्यंत हो हो सर ठीक आहे